हॅलो हां तुम्ही कुठून बोलत आहात अच्छा तर मग तिथून तुम्ही ट्रॅव्हल्ससाठी बाहेर

अच्छा ठीक आहे तर नांदेडमधून बोलत आहात ना बरं तर

हो येत आहे आवाज तुम्ही कंधार फोर्टला जायचं होतं आम्हाला काही जणांना तर तुमची ट्रॅव्हल्स बुक करायची होती तर तुमचे ट्रॅव्हल्स केव्हा असं रिकामी असतील ते सांगा आम्ही पंधरा जणं आहोत तर संडेचं प्लॅन करत होतो आम्ही जायचं म्हणून तर किती वाजता सकाळी म्हणजे कंधारबद्दल काही माहिती आहे का तुम्हाला म्हणजे तुमच्याकडूनच ना मिळणार ना सगळं बरं बरं ठीक आहे आणि नंतर ह्या संडेला जायचं म्हणतं होता ठीक आहे म्हणजेच परवा परवाला आणि तेही तुम्ही इथं विष्णुपुरीला येईल ना तुमची ट्रॅव्हल अच्छा ठीक आहे चालते आहे मग आणखी पैसे पैसे वगैरे किती लागतात बरं इथं प्रॉपर इथं प्रॉपर तुमचं लोकेशन कुठं आहे ठीक आहे सेंड करा मग थोड्या वेळात येऊन जाता आम्ही ठीक आहे मग त्या ग्रुपमध्ये आम्हाला जॉईन करताल हो हो हाच आहे तर करा मग आणि नंतर तिथला सगळं व्यवस्था कशी आहे काही इ्फॉर्मेशन असेल तर सांगा अच्छा बरं बरं ठीक आहे मग हो हो ठेवा